मी नियमितपणे सोशल मीडियावरती साप्ताहिक एखादा लेख लिहिण्या्चा प्रयत्न करत असतो आणि आपण जे काय वाचतो किंवा बघतो ऐकतो आणि त्याच्यातून समाजाला काही देण्यासारखं जर वाटलं तर ते लिहावं वाटतं आणि जेव्हा आपण असे लेख वॉट्सॲप फेसबुक अशा समाज माध्यमातून प्रसारित करतो तेव्हा वाचकांच्या लाहिव प्रतिक्रिया आपल्याला मिळत जातात त्याच्यामध्ये लाईक्स असतात कमेंट्स असतात काही कमेंट्स आपल्या लेखनातील कमतरता दााखविणाऱ्यासुद्धा असतात आणि त्या आपण वाचल्या समजून घेतल्या आणि त्याच्यातूनही आपण काही शिकलो तर आपल्या लेखनशैलीमध्ये किंवा आपल्या विषयाचा अधिक ज्ञान आपल्याला मिळतं आपल्याला लेखनशैली मध्ये एक सुधारणा होते आणि हे सगळं एक मनाला आनंद देणारा असतं आपण लिहिलेलं एखाद्या समूहाला आवडलं तर त्या समूहातील सदस्य त्या आपल्या ज्या लेखनाच्या पोष्ट असतात त्या इतरही ग्रुपवरती पाठवतात आधिकधिक लोकांपर्यंत सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले विचार आपण पोहोचू शकतो आणि हे सगळं करण्यासाठी आर्थिक देखील फारशी कोशीश आपल्याला सोसावी लागत नाही किंवा वेगळा वेळ या माहितीच्या वितरणासाठी या लेखनाच्या वितरनासाठी आपल्याला करावं लागत नाही किंवा प्रकाशक किंवा कुठलं वर्तमानपत्र त्यांचे संपादक त्यांचं संपादकीय मंडळ अशा कुठल्याही गोष्टींवरती फार आपल्याला विसंबून ना राहता एक आपल्या वेळेनुसार आपल्या आवडीनुसार आणि आपल्या कुवतेनुसार आपन हे लेखन करू शकतो आनि त्याचा जेव्हा प्रचारप्रसार होतो आणि वाचकांची पसंती आपल्या लेखनाला मिळत जाते त्याच्यातून आपल्याला आणखी पुढे तशाच पद्धतीचे काही चांगले लेख लिहावेत वेगळे वे वेगळे विषय आपण शोधावेत निवडावेत आणि त्या विषयाचे वेगवेगळे कंगोरे समाजासमोर आणावेत असा सगळा प्रेरणा देेणारा भाग आपण त्यातून अनुभवू शकतो आणि पुढच्या लेखनाची तीच स्फूर्ती असते जेव्हा आपण जास्त वाचतो ऐकतो तो समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्याच आत आपण जेव्हा अधिकाधिक ज्ञान साठवत जातो तेव्हा नैसर्गिकरित्या स्वाभविकरित्या एक ना एक दिवस आपल्याकडे जमा झालेलं संचित जे असतं ज्ञान असतं विचार असतात भावना असतात त्या कोणत्या न कोणत्या माध्यमातून व्यक्त कराव्यात असं प्रत्येक माणसाला वाटू लागतं मग कोणी आपल्या गायनातून कोणी आपल्या लेखनातून कोणी आपल्या चित्रातून कोणी आपल्या अभिनयाातून कुणी आपल्या नृत्यातून ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त करायचा प्रयत्न करत असतं आणि असा स्वाभाविक जो अविष्कार असतो तो प्रत्येक कलेच्या दृष्टीने महत्त्वाच असतो आणि असा स्वाभाविक आविष्कार आपल्या लेखनातून हवा याच्यासाटी आपण अधिकां अधिकधिक लेखकांचं लेखन वाचावं ते समजून घ्यावं त्यांची लिहिण्याची शैली समजून घ्यावी त्यांचे विचार मांडण्याची हातोटी समजून घ्यावी हे सगळं जेव्हा आपण करत जातो तेव्हा आपलं लेखन अधिकाधिक दर्जेदार अधिकाधिक सुंदर आणि अधिकाधिक समाजप्रिय होत जातं याचासुद्दा अनुभव या सगळ्या लेखन वाटचालीमध्ये आपल्याला मिळत जातो